माझा आवडता खेळ म्हणजेच मला खूप सारे खेळ खेळणे आवडते परंतु माझा जो मुख्य आवडता खेळ आहे तो आहे क्रिकेट क्रिकेट हा खेळ मला खूप आवडतो कारण हा खेळ मी लहानपणापासून खेळतो या खेळामध्ये दोन टीम असतात आणि प्रत्येक टीममध्ये अकरा खेळाडू असते एका टीममध्ये अकरा तर दुसऱ्या टीममध्ये अकरा ह्यात एक टीम बॅटिंग करते त्या टीमचे दोन खेळाडू बॅटिंग करत असतात आणि दुसऱ्या टीमचा एक खेळाडू बॉलिंग करतो आणि त्याचे बाकीचे जे दहा मित्र असतात ते फिल्डिंग करत असतात जे दुसऱ्या टीमचे दहा खेळाडू असतात ते तर ते पहिल्या टीमच्या खेळाडूंना धावा काढण्यासाठी रोकत असतात आणि जी पहिली टीम असतो ती जास्तीतजास्त धावा काढायचा प्रयत्न करतो आणि ज्या टीमच्या जास्त धावा निघतात ती टीम जिंकते असे हे खेळ आहे हे खेळ मला आवडते कारण या खेळामध्ये मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे व्यायाम होत असते आणि मानवाचा विकास पण होतो म्हणून हे खेळ मला फार आवडते